योगाचा अभ्यास मी आत्ताच सुरू केला तीन चार महिने झाले माझ्या एका मैत्रिणीने मला लिंक पाठवली आणि सांगितलं की सौरभ बोथरा म्हणून हे ऑनलाईन योगा क्लासेस घेतात तू करून तर बघ पंधरा दिवसाचा फ्री कोर्स करून बघनंतर तुला वाटलं तर तू कर नाहीतर सोडून दे म्हणून मी ते जॉईन केलं आणि मी करून बघितलं तर मला ते खूपच आवडलं म्हणून मी परत पुढे तीन महिन्याचे त्यांचे सबस्क्रिप्शन घेतलं आणि आता कंटिन्यूअस मी योगा करते आहे सुरवातीला मला नोकरी करण्याम करण्यामुळे योगा हे करायला जमत नव्हतं को नो रिटायर झाल्यानंतर मी योगाचा क्लास लावला एक वर्ष मी योगाचा क्लास संम कम्प्लीट केला आणि नंतर कोविडचं वातावरण सुरू झालं आणि माझ्या योगामध्येे खंड पडला ऑनलाईन मला करायला जमत नव्हतं नंतर मी परत थोड्या दिवसांनी एक महिन्यासाठी केलं पण मला ते करायला आवडतच नव्हतं मला रोज कंटाळा यायचा का कोण जाणे मला तिथे जाऊन करायला आवडत नव्हतं पण आता सध्या जे मी हे सौरभ सर शिकवतात ते योगा करते मी आणि मला खूप आवडलं ते जे मला जमायला लागलं त्यांचे खूप हलके फुलके व्यायाम आहे मी हळूहळू सगळा प्रयत्न करून ते जसं जसं सांगतात तसं तसं पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तर हळूहळू हळूहळू मला सगळे योगा योगासनांचे प्रकार किंवा सगळ्या शारीरिक हालचाली वगैरे करायला मला जमतं आहे मी माझ्यामध्ये बदल घडवून आणलेलं आहे हे केवळ त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे ते श्वसनाचे व्यायामाचे वगैरे पण वेगवेगळे प्रकार घेतात रोग रोज वेगवेगळ्या प्रकारचा अपर बॉडी लोअर बॉडी सगळ्याचा स्ट्रेस स्ट्रेस चा नंतर फ फ्लेक्झिबिलिटी या असा सगळ्या प्रकारचे व्यायाम घेतात त्यामुळे योगासनं करण्याचा कंटळा येत नाही त्यामुळे मी माझा योग करणं हळूहळू डेव्हलप करत गेली विकसित करत गेली आणि मला आता त्याच्या त्यातली एक प्रकारची गोडी निर्माण झालेलीय मी रोज एकही दिवस न चुकता योगा करते याचं सगळंच संपूर्ण श्रेय मी माझी मैत्रिण जिने मला हे सुचवल ते आणि सर योगा सर यांना देते